हॅलो हां नमस्ते हो सर हा फोन हेल्थकेअर सेंटरला लागलेला आहे ओके येस सर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ शकतो आमचं हेल्थकेअर सेंटर आहे ते म्हणजे आम्ही सर्व प्रकारच्या रोगावरती आम्ही पेशंटला सेवा पुरवू शकतो आमचा एक केअरटेकर तुमच्या घरी येऊन तुमची पूर्वत म्हणजे पूर्व काय आहे म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तुमच्या गोळ्या काय आहेत तुम्हाला कुठल्या डॉक्टरांचा सल्ला तर माहिती घेऊन हो आणि त्याच्यानंतर हो ते तर आहे त्याची जबाबदारी आम्ही घेणार आहे पूर्ण पेशंट हा आमचा एक फॅमिली मेंबरसारखा आम्ही तुम्हाला सेवा प्रोवाईड करतो आणि तुमची पूर्ण जबाबदारी आमची आहे आणि

हो म्हणजे ॲक्च्युली आम्ही पेशंट हा आमचा फॅमिली मेंबर असल्यामुळे सर्व रिस्पॉन्सिबिटी फॅमि फॅमिलीसारखे आम्ही घेणार आहे त्यासाठी तुम्हाला पहिल्या पेशंटची पूर्ण आम्हाला माहिती लागते त्यासाठी त्यांचे गोळ्या त्यांचे डॉक्टर कोणते त्यांना काही प्रॉब्लेम होता सर्व आमच्याकडे जबाबदारी असल्यामुळे आम्हाला पूर्ण तुमची माहिती द्यावी लागते इथे येऊन तुम्हाला त्यांची पूर्ण म्हणजे फॉर्मही भरून हां हे करावं लागतं त्याच्यामध्ये हो ते ते पण आहे आणि तुम्ही आमच्या या सेंटरला आल्यानंतर आमचे डॉक्टर आम तुम्हाला म्हणजे आमच्या केअरटेकर प्रोवाइड करतात ते तुम्हाला कुठल्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स आहेत त्यावर तुम्ही काय काय करू शकता आमचे हे सर्व डॉक्टर तुम्हाला पूर्व नियोजन माहिती देऊन तुम्हाला केअरटेकर सप्लाय करतो आम्ही हो सहज कारण केअरटेकर हा तुमच्या मुलासारखी काळजी घेणार आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सर्व तुमची जबाबदारी आम्ही घेणार आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ घालणे ब्रश करणे लहान मुलाला आपण जसं सांभाळतो कपडे घालणे काय काय पेशंटची जसजशी प्र म्हणजे काही पेशंट खूप सिरियस असतात काही हालचाल करू शकतात काही हालचाल करू शकत नाही जेवण भरवण्यापासून त्यांना कपडे घालण्यापासून आंघोळ घालण्यापासून सर्व कामं करू शकतो आमचे केअरटेकर ॲक्च्युली केयटेकर हा म्हणजे दुसरा डॉक्टरच समजला जातो डॉक्टरनंतर केयरटेकरची जबाबदारी खूप महत्त्वाची असते कारण तुमचे फॅमिली मेंबर उद्या आम्हाला ब्लेम करू शकतात की आम्ही तुमच्यावर सर्व जबाबदारी दिलेली आहे तर आमच्या पेशंटची तुम्ही काळजी घेतली नाही कारण तुम्ही केस सुद्धा करू शकतात त्याच्या त्याच्यासाठी आमचं ॲक्च्युली थँक सर तुम्ही आमच्या हेल्थ केअर सेंटरबद्दल एवढं माहिती सांगितलं किंवा हे केलं त्याच्याबरोबर मी तुमचं धन्यवाद मानतो हेल्थकेअर सेंटर म्हणजे रुग्णसेवा हीच आमची इश्वरसेवा आहे असे समजून आम्ही तुमच्यासाठी केअरटेकर पाठवतो वेलकम सर